आशा बाळासाहेब गोदावरी सचिन आविष्कार गोपाळ आर्या जयश्री आदित्य आलोक आनुवेद आधिरा दीपा वैभव वैशाली मनू प्रतीक्षा प्रसन्ना शुभम नेहा वत कल्यानी कैलास कृष्णा धनंजय दत्ता दिप्ती नारायन नीता वनिता रमेश मधुकर मालती पुष्पा केशर संगीता गीता आनिता सुनीता महिमा